आजकालच्या तरुणांची बेरोजगारीची संख्या ही खरंच मोठी समस्या झाली आहे शिक्षण घेतल्या नंतरसुद्धा मुलांना चांगली नोकरी मिळत नाही काहीं ना तर एवढं सगळं शिकूनसुद्धा हातात काहीच काम नसतं यामुळे खूप हताश होतात नैराश्य जातात माझ्या मते रोजगार निर्मितीसाठी आपल्याला नवीन क्षेत्रे शोधायला पाहिजेत फक्त सरकारी नोकरीच नाही तर प्रायव्हेट क्षेत्रात पर्यटन टेक्निकल स्किल डिजिटल मार्केटिंग आणी सोलार ग्रीन एनर्जी यांसारख्या नवीन संधीमुळे गुंतवणूक करायला हवी